एकतर पहिलं पाणी हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण आपल्या शरीरापासूनच सुरुवात करायला गेलं तर आपल्या स्वत च्या शरीरामध्ये सत्तर टक्के पाणीच आहे त्यामुळं आपल्याला पाणी पिणे ही एक महत्त्वाची आपल्याला गरज आहे त्याच्यानंतर आपण सकाळी उठल्यापासून प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाणी लागतंच म्हणजे अगदी तुम्ही दात घासत असताल आंघोळ करत असताल किंवा घरातील इतर बाहेर सडा टाकणे झाडांना पाणी देणे यासाठी सगळीकडे आपल्याला पाण्याची गरज लागते त्याच्यानंतर भांडी धुणे कपडे धुणे आपल्याला स्वयंपाक बनवण्यासाठी सगळीकडे पाण्याचा वापर आपल्याला करावा लागतो घरात पाणी हे फार महत्त्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं अगदी किचन ओटा साफ करण्यासाठी आपल्या घरातील फरशी पुसण्यासाठी त्याच्यानंतर बऱ्याच काही अशा गोष्टीत की जिथं आपल्याला पाण्याची गरज लागतेच